मराठी भाषे मराठी भाषेमध्ये खूप जास्त व्याकरण येते जसं काय अति तिथे माती असे काही खूप काही म्हण म्हणी म्हणी आहात अती शहाणा त्याचा बैल रिकामा अशी काही खूप म्हणी आहात आणि त्या व्याकरण व्या व्याकरणामुळे आपले जे वाक्य आहे त्याचा अर्थ सुद्धा बदलतो आणि अर्थ बदल्यामुळे मग आपल्याला ते म्हणजे जे आपण जसे नॉर्मली बोलतो तसे बोलता नाही येत